मराठी भाषा ही सोपं बोलण्यासाठी खूप सोपी आहे तसंच मराठी व्याकरण हे खूप ज जितकं स सोपं तितकं अवघड आहे आणि मराठी भाषा ही जास्तीत जास्त ठिकाणी बोलली जाते मराठी भाषा ही अतिशय सुंदर प्रेमळ अशी ही भाषा आहे त्याचबरोबर मराठी भाषेत सांग सांगणं झालं तर मराठी भाषेचे सं श्लोक वगैरे जे म्हणा हे खूप सारं असं चांगलं भा मराठी भाषा आहे आणि मराठी भाषेतून एखादा संवाद म्हणा मराठी भाषेतील ट्यूनिंग हे असं जितकं बोलावं तितकं मराठी भाषेबद्दल कमीच आहे मराठी भाषा ही पूर्वीपार तेव्हापासून आजपर्यंत आपल्यापर्यंत चालत आलेली आहे त्यामुळे मराठी भाषेचा मला गर्व आहे मला अभिमान आहे मराठी मातीत मी जन्मलो याचा मला अभिमान आहे